हॅलो हां ओलामध्ये फोन लागला आहे ना हां सर मला सांगायचं होतं आत्ताचे मला ड्रायव्हर सोडायला आले होते ना हां काहीतरी कृष्ण नाव होतं त्यांचं बहुतेक हां नाही त्यांनी सांगितलं नाही त्यांच्या इकडे लायसन्स व तिथे होतं त्याच्यावर दिसलं हो खूपच चांगलं ड्रायविंग केलं त्यांनी आणि म्हणजे कुठेही असं जाताना भीती नाही वाटली कारण काही ड्रायव्हरांचं ड्रायव्हिंग खूप रॅश असतं ना त्यामुळं अशी भीती वाटते की असं एकदम जोरात ब्रेक मारतात किंवा खूपच फास्ट स्पीडनं गाडी चालवतात तर ह्यांचं असं नव्हतं खूपच अगदी बॅलन्स्ड गाडी चालवली त्यांनी कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही जर्नी वॉज व्हेरी मच कम्फटेबल काही प्रॉब्लम नव्हता आणि एखाद्या ठिकाणी जेव्हा सिग्नल होता तेव्हा सिग्नलला व्यवस्थित थांबले सगळे ट्रॅफिक रूल्स ते फॉलो करत होते आणि कुठंही एकाही गाडीला कुठे खरचटलं वगैरे असं काही आजूबाजूला झालं नाही त्यामुळं ते ड्रायविंगला खूपच चांगले होते आणि ॲक्च्युली आम्हाला जरासं रिमोट एरियामध्ये जायचं होतं म्हणजे त्या एरियात आम्ही कधीच गेलो नव्हतो आं तर पहिल्यांदाच आम्ही तिथं जात होतो त्यामुळं जरी लोकेशन आम्हाला माहीत होतं म्हणजे सांग फोन केला होता मी त्यांना जिकडं जायचं होतं कुठं जायचं आहे ते मग त्यामुळं ॲड्रेस माहीत होता बट एक्झॅक्ट नेव्हिगेशन आम्हालाही माहीत नव्हतं आणि तो एरिया रिमोट होता तर ते जे ड्रायवर होते ना तर त्यांना पण ते नवीन होतं पण ते नवीन असून सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं जिथं जिथं गरज पडली तिथं ॲड्रेस शोधत शोधत त्यांचं त्यांनी नेलं म्हणजे असं कुठंही नाही की आहो हा कुठला एरिया आहे किंवा आता कसं जायचं असं काहीच नाही ते म्हणाले काही मॅडम काळजी करू नका तुम्हाला मी व्यवस्थित सोडतो आणि बिंग अ फिमेल असो आम्हाला खूप सेफ वाटलं त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लम नव्हता सो तुमच्या ड्रायव्हरनी आम्हाला खूप चांगली सर्विस दिली ड्रायव्हिंग वॉज व्हेरी नाईस आणि त्यामुळं आम्हाला खूप मय खूपच मदत झाली आणि आम्ही वेळेत पोहचलो आणि अगदी सेफली पोहचलो ज आमचा प्रवास खूपच आरामदायी झाला त्यामुळं खरंच त्यांचं आम्हाला कौतुक करावंसं वाटतं आणि तोच अभिप्राय तुम्हाला आत्ता आम्ही दिला